पोहणे हा माझा आवडता छंद आहे लहानपणापासूनच दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मी स्विमिंग पूलला पोहायला जाते एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी असताना माझ्या मामाने मला आणि माझ्या भावंडांना विहिरीत पोहण्यासाठी नेले मी खूप उत्सुक पणथोडीशी घाबवलेली होते कारण पाणी फार खोल आणि थंड वाटत होतं पण माझ्या मामाने मला हिंमत दिली आणि म्हणाला तू धीर धर मी तुझ्याबरोबर आहे मी थोडं थोडं पाण्यात जाऊन हातपाय हालवायला सुरुवात केली सुरवातीला पाणी तोंडाला लागलं आणि मी घाबरले पण मामाने मला श्वास कसा घ्यायचा ते शिकवलं त्याच्या मदतीनेे मी हळूहळू पाण्यात पोहायला शिकले पोहताना माझ्या शरीराला थंडपणा जाणवला पण मजाही खूप आली मला वाटलं जणू मी पाण्याच्यामध्ये फिरत आहे थोड्या वेळाने मला थोडं स्वावलंबीपण जाणवायला लागलं आनि मी स्वतंत्रपणे थोडे पुढे पोहू शकले हा अनुभव मला खूप आवडला आणि आता मला अधिक चांगलं पोहायला शिकायचा आहे विहिरीत पोहण्याने मला धैर्य आणि आत्मविश्वास दिला मला वाटतं की आता कोणत्याही गोष्टीचा सामना मी करू शकते विहिरीत पोहायचा पहिला अनुभव हा खरंच फार मजेशीर होता जर तुम्हाला देखील स्विमिंग विहिरीत करायची असेल तर तुम्ही सुरवात ट्यूबने करू शकताात विहिरीत पोहणे हे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासारखेच आहे फक्त तुम्ही थोडा धीर धरायला हवा